माझ्याकडे विंटेश कॉपी म्हणा किंवा एडिशन जे आहे ते आहे आणि ती मी क खरेदी जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये प्रोग्राम असे राहतात मराठी भाषेची संबंधित असो कोणते कार्यक्रम असो राहतात तर ते प्रोग्राम झाल्यानंतर लगेचच बाहेर एक स्टॉल स्टॉल असतात आणि तो जो दादा आहे तो स्टॉलवर खूप सारे म्हणजे पुस्तके जे आपल्या आपल्याला आवड आवडणार अशा टाईपचे अशा प्रकारचे त्याच्याकडे पुस्तके असतात आणि मी त्या मी नेहमी तिथून एक न एक पुस्तक तरी खरेदी करतेच कारण मला पुस्तक वाचायची खूपच आवड आहे आणि त्यामुळे मी मला जे पण पुस्तक तिथे दिसलं आणि असं वाटलं की हे घ्यावं आ आणि वाचावं मी ते पुस्तक घेऊन घेते तिथून खरेदी करते किंवा कधी जर एखादं पुस्तकाबद्दल मला कोणी काही सांगितलं की हे पुस्तक वाच तू खूप छान आहे तर मग मी ते पुस्तक मा गुगलवर वगैरे सर्च करते किंवा ऑनलाईन ऑर्डर करते नाहीतर आमच्या अमरावतीममध्येच एखादे ते बुक स्टॉल असं आहे नवनीत बुक स्टॉल तिथे सर्वच पुस्तकं मिळूनच जातात ते पुस्तक ब पुस्तकाचे काही मी नोंदी करून ठेवते नोंदी केल्यानंतर ते पुस्तक मी तिथे स्टॉलमध्ये जाऊन खरेदी करते आणि नंतर पूर्ण घरी आल्यानंतर ते वाचते अशा प्रकारे माझं ते माझ्याकडे अशा खूप साऱ्या कॉफी जमा आहे आणि ते पुस्तक जमा करून मी माझ्या घरी जे आलमारी आहे त्यामुळे त्यामध्ये लावलेले आहे आणि तसंच मी नेहमीच असे कोणतेही प्रोग्राममध्ये जात असतो जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रोग्राम असला तर त्यांच्या संबंधित पुस्तके तिथे असतात तर किंवा कोणत्याही कोणतेही समाज सुधारक असो असे त्यांच्यासाठी मी कार्यक्रमामध्ये जाते आणि कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर तो कारो कार्यक्रम आटोपल्यानंतर बाहेरच एक स्टॉल असते आणि स्ट स्टॉलवर त्यांच्याशी संबंधित पुस्तके असते ते पुस्तके मी घेते आणि अशा प्रकारे मी पुस्तके खरेदी करते